समाजात शांतता राखण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सध्या जो कायदा आहे तो योग्य आहे परंतु त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप नसावा ज्याच्यावर अन्याय होतो आहे त्याला न्याय मिळावा आणि ज्यानं अन्याय केला आहे त्याला शिक्षा व्हावी इतके झाले तरी पुरेसे आहे देशामधील वाढत्या गुन्हेबा गुन्हेगारीबद्दल बोलायचे झाले तर समाज हा माणसाचा आरसा आहे त्याचे प्रतिबिंब समाजात लगेच दिसते सध्या महाराष्ट्रात काय किंवा देशात समाज भरकटलेला दिसतो कोरोनाच्या साथीने समाज बिथरला असेल असे वाटले पण तसे नाही सध्या देशाच्या राजकारणात तसेच राज्याच्या राजकारणात कोणाचा पायपोस कुणाच्या हातात राहिलेला दिसत नाही सर्वात प्रथम देशाविषयी आस्था प्रेम राहिलेले नाही फक्त सतत वर्षात सत्तर वर्षात आपला देश आपल्याला नकोसा झाल्यासारखं वाटतो इंग्रजांनी तो दीडशे वर्ष सांभाळला हेच आपले देशप्रेम जातीधर्माच्या आड यायला नको आहे आपल्या सरहद्द सीमा सुरक्षित ठेवणाऱ्या सैनिकांच्या विषयी उच्चकोटीची भावना ठेवली पाहिजे निसर् सरकार मग ते कोणत्या पक्षाचे असो त्याला पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करून देणे हे जनतेचे कर्तव्य ठरते प्रत्येक गोष्टीला विरोध केला तर बहुमताने निवडून आलेल्या सरकारची सध्याची अवस्था बघून चिंता वाटते तसेच मन उदास होते सरकार जे काही करतो ते जनतेच्या फायद्याचे नसून नुकसानकारक आहे असाच निष्कर्ष काढला जातो हे हेतूपुरस्सर वाटते एखादा निर्णय चुकीचा असू शकतो स्त्री आणि बहीण स्त्री ही आई बहीण आहे सांगायची गरजच काय स्त्रीवर होणाऱ्या सततच्या अत्याचारांना कुठंतरी पायबंद घातला पाहिजे समाजानेच यावर एकत्र येऊन त्याच्यासाठी काहीतरी नवीन चांगली पावले उचलायला हवी कायदासुद्धा तोकडा पडतो हे स्पष्ट झाले आहे त्याच्यासाठी एकच उपाय आहे प्रत्येकाने आपल्या मुलांना घरातून आवर घातला पाहिजे आपला पाल्य कुठे जातो काय करतो याची खात्री करून घेतली पाहिजे स्वतःच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला पाहिजे आत्ता हे आहे गुन्हेगारीबद्दल हे माझे मत आत्ताच्या गुन्हेगारीबद्दल आहे आणि हे ह हाताळण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण समाजाने मग तो कुठल्याही धर्माचा जातीचा असो एकत्र यायला हवं जात धर्म आपला देश विविधतेत एकात्मता एक आहे आणि त्यानं एकच राहायला हवं संपूर्ण जगामध्ये एकमेव आपला देश असा आहे की इथे विविध जाती आहेत विविध धर्म आहे तरी तो गुण्यागोविंदाने इथे नांदत आलेलं आहे इथून पुढेही हे असेच राहील ही जबाबदारी आपण घ्यायला हवी